तर माझा आवडता खेळाडू सुनील छेत्री आहे सुनील छेत्री भारतीय फुटबॉलमधील एक महान खेळाडू आहे आणि त्याचे काही गुण मला खूप आवडतात तर पहिला आहे नेतृत्व गुण सुनील शेत्रीने भारतीय फुटबॉल संघ स संघाचे नेतृत्व उत्कर्षपणे खेळले आहे त्याचे नेतृत्व कौशल्य आणि मैदानावरचे आत्मविश्वास प्रेरणादायी आहे मग दुसरा आहे कठोर परिश्रम तर त्यांचं मेहनती आणि संप संपर्ण समर्प समर्पणामुळे तो एक महान खेळाडू बण बनला आहे प्रत्येक सामान्यात त्यांचे शत प्रतिशत योगदान असतंच मग येतो फिटनेस त्यांची फिटनेस पातळी उत्कृष्ट आहेच तो म्हणजे ते नेहमीच शारीरिकदृष्ट्यात शारीरिकदृष्ट्याच्या याच्याने तंदुरुस्त राहतात आणि त्यांचे खेळातला उत्साह कायमच रा असतो मग खेळवरील खेळावरील जे प्रेम आहे ते फुटबॉल खेळण्याची त्यांची निःस्वार्थ भावना आणि खेळावरील प्रेम प्रेरणादायीच आहे मग पाचवा गुण आहे सकारात्मक दृष्टिकोन कोणतेही परिस्थिती त्यांचं सकारात्मक दृष्टिकोन आणि कधीही हार न मानण्याची वृत्ती उल्लेखनीय आहेच जर मला सुनील छेत्रीला भेटण्याची संधी मिळाली तर मी त्यांना विचारेल तुम्हाला फुटबॉलमध्ये येण्याची प्रेरणा कशी मिळाली मग कठोर परिश्रम परि प्रशानाचे वेळ वेळा परीक्षाचे वेळा क कसं मॅनेज केलं मग भारतीय फुटबॉलांच् फुटबॉलाच्या भविष्यासाठी तुमचं दृष्टी काय आहे मग तुम्ही मानसिकदृष्ट्या स्वतःला कसे तयार करतात विशेषता कठीण परि प्रसंगामध्ये त्यांचाकडून मिळालेलं उत्तरामुळे निश्चित प्रणा प्रेरणा आणि नवीन शिकवण मिळेलच